भारतामधे चहा हा खूप प्रसिद्ध आहे प्रत्येकाला चहा आवडतो आणि सर्वझन भारतातील नागरिक जे आहेत ते सर्वजण आवडीने चहा पितात प्रत्येकाची चहा बनवायची पद्धत ही वेगवेगळी असते कुणाला काळा चहा आवडतो तर कुणाला दुधाचा चहा आवडतो आणि त्यातही कुणाला बिनासाखरेचा चहा आवडतो तर कुणाला साखरेचा चहा आवडतो तर प्रत्येकजण आपआपल्या चहा चवीनुसार चहा बनवून पीत असतो आवडीनुसार तर म मला जो चहा आवडतो मी माझ्या घरी जो मी माझ्यासाठी चहा बनवते त्यामध्ये मी थोडं पाणी घेते त्यानंतर थोडं दूध घेते त्यामध्ये आणि दूध आणि पाणी दोन्ही पण मिक्स करून त्याच्यामध्ये साखर टाकते मला साखर खूप कमी हवी असते मध्यम तर मी माझ्या एका कप चहाला मी एक अर्धा चम्मच मी साखर टाकते पत्ती टाकते मी एक चम्मच छोटा आणि त्याला छान उकळू देते उकळत आले की त्याच्यामध्ये मग मी आलं घालते आलं म्हणजे अद्रक अद्रक टाकते अद्रक टाकून त्याला छान शिजवते आणि त्याच्यात थोडं विलायचीचे दाणेपण टाकते आणि ते शिजवले चहा की नंतर मग तो चहा चाळणीने कपामधे ओतून घ्यायचा आणि नंतर तो चहा घ्यायचा तो चहा खूप सुंदर आणि चवदार लागतो तर अशाप्रकारे मी माझ्याकडे चहा बनवते मी माझ्या पद्धतीने प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत जरी असली तरी पण सर्वांना चहा जो आहे हा खूप आवडतो